माझ्या शहरामध्ये सांस्कृतिक सण फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात आणि त्याच्यामध्ये खूप काही आम्हाला अनुभवही मिळतो आणि खूप काही पाहण्यासाठी आनंदही मिळतो आणि खूप या ठिकाणी कार्यक्रम साजरे केले जातात त्यापैकी होळी हा सण होळीच्या दिवशी अनेक गल्लोगल्लीतून ज्या महिला माता एकत्र येतात पुरुष एकत्र येतात तसंच रामनवमी किंवा कीर्तन स्वरूपामध्ये किंवा अनेक आता आमच्या घरासमोर रात्रनंदिवस कार्याच्या निमित्तानं महालक्ष्मीच्या वेळेस अधूनमधून आम्ही जे सजावटी करतो आहे त्यामध्ये अनेक धर्माचे लोक आमच्या या लक्ष् महालक्ष्मी पाहण्यासाठी चांगल्या सजवलेल्या पाहण्यासाठी आणि त्याच्यातून काही एक समाज प्रबोधन त्यांना मिळते यासाठी ते आवर्जून उपस्थित असतात आणि संध्याकाळी आम्ही गजर करतो आहे कीर्तन कर ठेवतो आहे प्रवचन ठेवतो आहे सामाजिक कार्य कार्यक्रम ठेवतो आहे व्यसनमुक्त कार्यक्रम ठेवतो आहे त्यातल्या त्यात लहान लहान लेकराचे नृत्यकला या कार्यक्रमातून खूप काही लोकांना शिकायलाही मिळते आणि आनंद लुटायलाही मिळते हे चित्र आम्हाला फार सांस्कृतिक नांदेडमध्ये वाटते आनि तसेच नांदेडमदे एक श्री गुरु गोविंद सिंह यांची समाधी असल्यामुळे अनेक राज्यातून काय विदेश विदेशातून आमचे एक शीख बांधव येतात आणि मुस्लिमांचं पण सण या ठिकाणी एक हो मोहरम म्हणून जे त्या केला जातो आहे त्या मोहरमामध्ये आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र फर्स्ट क्लास धुला खेळण्यासाठी निघतो आहे धट्ट्या घेऊन जातो आहे त्या ठिकाणी आम्ही एकोणएकांला अलिंगन आणि ईद मिलाप म्हणून ते आम्हाला फार आपुलकीनं बोलवतात आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये जातो आहे ते आम्हाला शुरकुंबा म्हणून एक आपुलकीनं आम्हाला प्रसाद म्हणून तो देतात आम्हाला अत्तर लावतात गुलाब फुल देऊन आम्हाला स्नेह देतात आणि त्यांच्या ज्याच्या ज्याच्या धर्माप्रमाणे आम्ही रिस्पेक्ट आदर करतो त्याप्रमाणे ते आपल्या आपल्या शांतीचा मार्ग आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात किर्तनामध्ये प्रवचनामध्ये अनेक ठिकाणी भारुड ह्या कला आम्हाला आमच्यामध्ये जे आहेत भजन मंडळी हे ग्रामीण भागातून बोलवले जाते त्या ठिकाणी त्यांनी आपले आपले विचार मांडतात आपली आपली संस्कृती मांडतात आणि समाज प्रबोधन करतात त्यातून आम्हाला उर्जाही मिळते आणि खरोखरंच लहान मुलांपासून ते मातांपासून आणि ज्येष्ठ नागरिकांपासून जे मिळायचे ते आम्हाला या ठिकाणी मिळते खूप खूप अतीन्द्रिय सुखाचा आनंद आम्ही घेतो आहे